आमच्या भागातील आमच्या ओळखीचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आमच्या भागात बीजेपी काँग्रेस असे पक्ष आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही मुंदडा असतील नरेंद्र मोदी असतील आजित पवार असेल देवेंद्र फडणवीस अशा राजकीय लोकांना ओळखतात नेत्यांना आणि ते खूप आरक्षणाचे म्हणताल शिक्षणाचे म्हणताल शेतकऱ्यांसाठी असे कितपत फायदे त्यांचे त्यांनी केलेले आहेत